मी न झोमॅटोच्या ॲपवरून एक बिर्याणी ऑर्डर केलो होतो तर मला नाही माहीत होतं की मी न त्याची पेमेंट केलो की नाही केलो अजून मला हे बी नाही माहीत होता की तो किती वाजतापर्यंत ऑर्डर मला भेटन तर त्याच्यासाठी मी नं सर्वात पहिले झोमॅटोचा ॲप ऊ उघडला त्याच्यानंतर ॲपमध्ये जाऊन मी ऑर्डर डिटेल्समधे गेलो ऑर्डर डिटेल्समधे जाऊन मी जो बिर्याणी ऑर्डर केली होती तो ऑर्डर ओपन केलं त्याच्यामधी सगळ्यात पहिले मी जाऊन पेमेंट झाला की नाही हे चेक करायसाठी तिथे ऑर्डर डिटेल्समध्ये गेलो ऑर्डर डिटेलमधी पेमेंट झाला ते पाहिला आणि त्याच्यानंतर तिथं टाईम लिहून होता की तो किती वेळात येणार आहे तर तिथं अर्धा घंटा लिहिला होता तर तो मी पाहिलो